राज्यातील आमच्या लोकप्रिय उद्योग म्हणलं तर तंतुवाद्य आहे आणि हॉस्पिटलसुद्धा आहेत हॉस्पिटलबद्दल सांगायचं झालं तर आमच्या राज्यातील म्हणजे आमच्या जिल्ह्यातील खूप असे हॉस्पिटल आहेत आणि हॉस्पिटलमुळे रोजगार उपलब्ध होतो मेडिकल लोकांना म्हणा ह्याला त्याला आणि ट्रान्सपोर्ट म्हणा हॉटेल उद्योग व्यवसाय यांना त्याचा फायदा होतो आणि एम आय डी सीसुद्धा आमच्या इथं मोठमोठे आहेत जसे की उदाहरण महाबळ जगदीश सर्व गाड्या वगैरे तिथं गाड्यांचे सर्व पार्ट तिथं तयार केले जातात त्यामुळे लोकांना मशीन शॉप रोजगार हा भरपूर प्रमाणात आमच्या राज्यामध्ये म्हणजे जिल्ह्यामध्ये आमच्या उपलब्ध आहे आणि सांगायचं झालं तर तितक्याच मोठ्या प्रमाणात त्यांनी ॲडव्हर्टीज केल्यामुळे प्रयत्न त्यांचे मोठे चांगले आहेत त्यामुळं रोजगार उपलब्ध होतात आणि राज्यात आमच्या जिल्ह्यातील सांगायचं झालं तर तंतूवाद्य हा खूप मोठ्या प्रमाणात इथे तयार केला जातो वीणा तंबोरा ऑल इंडिया आमच्या राज्यातून जातात आणि दुसरं सांगायचं म्हटलं तर आमच्या राज्यात आमच्या जिल्ह्यामध्ये हा जनावराचा बाजार खूप मोठ्या प्रमाणात दर बुधवारी म्हणजे होतो इथं भरला जातो आणि त्यातून बरेच कोट्याधीश रुपयांची एका दिवसामध्ये उलाढाल होते त्यामुळं ट्रान्सपोर्टलासुद्धा उद्योग मिळू शकतो आणि ही पूर्वीपासून काय लगेच घड घडलेलं नाही आहेत कालांतराने त्याचे प्रचिती म्हणा हे असे खेळत गेल्यामुळं हा आमच्या राज्यामध्ये उद्योगधंदा चांगले चाललेले आहेत बेरोजगारी आमच्या राज्यामध्ये कमी आहे इतकंच बोलू शकतो धन्यवाद